यवतमाळमध्ये पर्यटकांना जर यायचं असेल तर मी त्यांना सांगेल की त्यांनी नवरात्रात अवश्य भेट द्यावी कारण यवतमाळमध्ये नवरात्रीचं जी जे नवरात्र हा सण ज्याप्रकारे साजरा केला जातो तो भरपूर प्रसिद्ध आहे एकतर तिथे देवीच्या ठिकाणी जे डेकोरेशन करतात ते बघण्यासारखं असतं त्यानंतर तिथे जे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात डान्स केल्या जा गरबा डान्स वगैरे होतो तर आणि एक वेगळ्या प्रकाराचं असतं एक त्याच्यामध्ये उत्साह असतो जोश असतो सगळ्यांमध्ये आणि सर्व लोक एकत्र मिळून वेगवेगळ्या धर्माची लोकपण त्याच्यात स सहभागी होतात आणि हा सण साजरा करतात म्हणून मी पय पर्यटकांनापण सांगेल की एकतर आणि दुसरं त्यावेळेस जास्त गरमीपण नसते आणि एवढी थंडीपण नसते तर तो जो काळ आहे नवरात्रीचा तो भरपूर चांगला आहे पर्यटकांना भेट देण्यासाठी